माझ्या घरी खूप मोठ्ठं अंगण आहे तिथे आम्ही बगीचा बनवलेला आहे एका साईडला मस्त छान शेवंतीचे झाडं लावले आहे एका साईडला जांबाचं झाड निंबाचं झाड मोठं फुलांचं झाड शेवं शेवंती वेग वेगळ्यावेगळ्या कलरची शेवंती येते ते पण शेवंती लावलेली आहे आणि त्याच्यावर अळी वगैरे नाही यावं म्हणून एक बाई स्पेशलच लागते झाडांची देखभाल करायला पानी टाकायला आणि बंदरं व वगैरे येते गाई येते कोंबळे पण येते ते खराब करायला म्हणून ते साफसुथरं ठेवासाठी एक बाई स्पेशलच लागते आणि आम्ही जांबाचं पण झाड लावलेलं आहे ते खूप मोठं झालेलं आहे त्याच्यावर पण बंदरं येतात ते पण हाकलासाठी एक बाईस स्पेषलच लागते आंब्याचे झाड लावलं आहे हो हो मोगऱ्याचे झाडं लावलेले आहे शेवंतीचे झाड लावलेले आहे आणि तुळशी पण लावलेली आहे गुलाबाचे झाडं लावले आहे खूप वेगळ्यावेगळ्या रंगाची झाडं लावले आहे तेला साफसुथरं ठेवायसाठी एक बाई स्पेशलिस्ट लागते